मी लहानपणी बरेच छोटे मोठे खेळ खेळायचे त्याच्यामध्ये लगोरी खो खो कबड्डी लंगडी असे बरेच खेळ होते कारण लहान होते त्याच्यामुळं काही कळत नव्हतं सर्व खेळ मी खेळू शकत होते आणि त्याच्यामधल्या आता लगोरी हा असा म्हणजे गाव पातळीवरच खेळला जातो असं त्याला म्हणजे असं वेगळं मोठं रूप असं काही आलेलं नाही आहे खो खोला आहे म्हणजे खो खो आता चालतो तसा पण मला सगळ्यात जास्त लगोरीच हा खेळ आवडायचा कारण कसं समोरची एक टीम विरोधी टीम आणि आपली एक टीम आपल्या टीममध्ये म्हणजे तो बॉल असा घेऊन नेम लावून त्याच्यावर लगोरीवर मारायचं फेकून आणि लगोरीच्या मग ते त्या ठिकऱ्या होत्या त्या अशा बाजूला जाणार त्याच्यानंतर तो बॉल कुठेतरी लांब जाईल समोरच्या टीमची लोकं तो बॉल घेऊन येतील येईपर्यंत आपण त्या ठिकऱ्या एकावर एक रचून उभ्या करायच्या आणि लगोरी पूर्ण बनवायची असा तो खेळ होता तो मला लहानपणी खूप आवडायचा आणि दुसरं म्हणजे खो खो खो खो खेळामध्ये मी नेहमी कडेला बसायची कारण मला पळता येत नव्हतं जास्त मग असं कस कसं व्हायचं की कडेच्या लोकांना कोणी खो देत नाही असं व्हायचं म्हणून मी कडेला बसायची आणि मला खो तसा मिळत नव्हता आणि माझं इच्छा पण नव्हती की खो खोमध्ये मला खो द्या म्हणून कारण मला पळताच येत नव्हतं मला समोरच्या की टीममधलं कोणी सापडणारच नव्हतं म्हणून मी खो खो खे म्हणजे थोडा गाव लेवललाच खेळले बाकी नाही खेळले आणि त्याच्यानंतर लगोरी खेळतानाचे माझे खूप वेगवेगळे अनुभव आहेत एकदा काय झालं माझा भाऊ अ म्हणजे भाऊ माझ्या टीममध्ये होता आणि आम्ही खेळत होतो समोरच्या टीममध्ये माझी बहीण होती अ भावानं काय केलं असं रो एक रुल होता की बॉलला हात नावे लावायचा हात नाही लावायचा पण आपण पाय लावू शक मग त्याने पायाने बॉल खूप लांबपर्यंत नेला मग तिला सापडलाच नाही तो आणि अशा म्हणजे खूप लांबपर्यंत नेल्यामुळे आम्ही लांब पडलेल्या ठिकऱ्यासुद्धा गोळा करून एकावर एक रचून आमची लोगरी पूर्ण करू शकलो हा माझा खेळाचा अनुभव